मी ज्या ठिकाणी कामाला जाते ते काम खूप लांब आहे आणि त्यामुळे मला लोकलने जावं लागतं आणि लोकलने तर खूप परिस्थिती खूपच गंभीर आहे कारण खूप गर्दी असते धक्काबुक्की होते आणि त्याच्यात पण धक्काबुक्कीमध्ये भांडणं होतात आणि त्यात जऊ जीव जाण्याचा धोका सुद्धा निर्माण होतो लोकल काही सोपं नसतं जाणं आणि त्याप्रमाणे जाऊन सुद्धा तिकडे जाऊन सुद्धा आणि फस टाइम मी जेव्हा प्रेजेंटेशन दिले तेव्हा खूप घाबरले होते नर्वसनेस होती आणि कॉन्फिडन्सही कमी होता कारण फस टाइम होता त्याच्यामुळे तर मी केला तसा परिस्थिती जशी होती त्याप्रमाणे मी केली आणि आपण कोणाच्यातरी हाताखाली कामं करतो तेव्हा आपल्याला त्यांचं ऐकावच लागतं काहीही ते बोलले तरीसुद्धा कार आपण इथे काम करत असतो त्याच्यामुळे जर बॉससा बॉस बॉसवरून काही ना काही मला कंप्लेंट्स येतात माझ्यावरूनच की लेट कामाला येणे किंवा काही कामं उशिरा झाल्यास तर त्यामुळे त्याचा ओरडाही खावा लागतो प्लस जे प आपलं कामाला जे जेवण वगैरे असतं आपला ब्रेक टाइम वगैरे ते पण व्यवस्थित नसतं कामाच्या ठिकाणी आणि यातसुद्दा सहक स आपल्याला कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला आपलं कामं करावंच लागतं